माझ्या दुसऱ्या उत्पादनाबद्दलचा नकारात्मक अनुभव सांगायचा झाल्यास मी एक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून एक हेडफोन मागवला होता सुरुवातीला जाहिरातामध्ये हेडफोन खूप आकर्षित दिसत होता आणि फीचर्स पण चांगले होते डिलिवरी सुद्धा खूप लवकर होईल असं सांगितलं होतं प्रत्यक्ष अनुभव बघायला गेलं तर जेव्हा हेडफोन हातात आला तेव्हा तो जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे नव्हता त्याची कॉलिटी खूप खराब होती आणि साऊंड प साऊंड पण क्लिअर नव्हता खूप डिसअपॉइंटेड झाले पुढे काय झाले मी वेबसाईटवर कंप्लेंट केली पण त्यांनी रिस्पॉन्स देण्यात खूप वेळ केला रिफंडसाठी खूप फॉलोअप करावा लागला खूप स्ट्रेसही आला डिलिव्हरीसाठी वेळ काढू शकतो पण आकर्षित या अनुभवामुळे माझी ऑनलाईन खरेदी करण्याची शिकण्याची इच्छा कमी झाली आहे आता मी जास्त काळजीपूर्वक आणि व्हेरिफाईड सेलर्सकडूनच खरेदी करते खराब प्रोडक्ट आणि कस्टमर सर्व्हिसमुळे खूप त्रास झाला